मला कागदावर पेननेच लिहायला आवडते लॅपटॉपवर मोबाईलवर टाईप वगैरे करायला आवडत नाही अलीकडच्या काळात नक्कीच लेखन बदललेले आहे पूर्वीच्या काळाचं जे लेखन होतं ते बोरूचं होतं सुरुवातीला बोरू नंतर टाक आला टाक दौत आणि मी स्वत लिहिले बरं का टाक दौत मी स्वत वापरलेला आहे सातवीपर्यंत आम्हाला टाक दौतनेच आम्ही लिहित होतो आणि मग त्याच्यानंतर पेन आले शाई पेन आले मग शाई पेननंतर आता बॉल पेन आले आहेत जेल पेन आले आहेत असे पुष्कळ प्रकार पेनचे आले आहे पण तुम्ही जे लिहिता ना त्या लिहिल्यामुळे काय होतं आहे तुमचा अक्षराला एक वळण चांगलं राहतं आणि लिहिल्यामुळे प सर्वात महत्त्वाचं तुमच्या मेंदूला चालना मिळते आणि तो जो मेंदू हे तुमचं काम करतच राहतो पण तुम्ही मोबाईलवर टाईप करता आणि हे ते काय बरोबर वाटत नाही आणि अलीकडच्या काळात ते लेखन बदलले ते ते फारच म्हणजे अगदीच कुणाला त्यांचं व्याकरण आणि हे काय बघायला गेलं तर अवघडच आहे सगळं पण पूर्वीचं जे आहे होतं तेच खरंच छान म्हणायची पाळी आलेली आहे आणि मला तर लिहायला अतिशय आवडतं आणि माझं लेखन हा अतिशय आवडीचा विषय असल्यामुळे मी लेखन म्हणजे पेननी कागदावरच लिहित होत लिहिते आणि मला लिहायलाच पेननीच आवडतं आता काय बाबा बाबा हो संपलं जा